पेंटिंग करताना माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचां असतं स्फूर्ती आणि निसर्गाशी असलेली नाळ जेव्हा मी एखादं चित्र काढायला घेते तेव्हा आधी डोळ्यांसमोर एक स्पष्ट कल्पना किंवा भावना तयार होते ती स्फूर्ती कधी एखाद्या सुंदर सूर्यातून तर कधी झाडांच्या सळसळत्या पानातून तर कधी रस्त्यावर दिसणाऱ्या एका साध्या दृश्यातून येते माझ्या चित्रांचां आरंभ म्हन नेहमी एखाद्या कच्च्या रेखाटनातून होतो आणि आधी साध्या दृश्यांमध्येे कल्पना उतरवते त्यानंतर त्यामध्ये रंग भरते हा प्रवास माझ्यासाठी खूप भावनिक असतो आणि जणु एखादी कल्पना कागदावर जीव घेते कधीकधी इमारतींनी किंवा शहरी दृश्यांनीसुद्धा मला प्रेरणा दिली आहे त्यांची रचना आकार आणि त्यातून व्यक्त होणारी ऊर्जा मनाला भावते पण निसर्गाची साद काही वेगळीच असते निसर्ग हा माझ्यासाठी शांती सौंदर्य आणि प्रेरणे प्रेरणेच स्त्रोत आहे झाडं डोंगर पाण्याची हलकी वाट हलकी लाट आकार्शातले रंग हे सगळं माझ्या चित्रांमध्ये वावरताना उतरून दिसतात य शेवटी माझ्या दृष्टिकोन हा असा आहे की प्रत्येक पेंटिंग हे एक भावनात्मक संवाद असावा रंग रेषा आणि आकारांमधून मी माझं मन मोकळं करत असते नेहमी आणि नंतर पेंटिंग ही एक माझ्यासाठी स्फूर्ती देणारी गोष्ट आहे